दादा तुम्ही अशोका हॉटेलमधनं बोलत आहात का मी सोनाली फुलझिले बोलत आहे मी आता तुम्हाला म्हण् काही वेळेआधी एक ऑर्डर केला होता त्यामध्ये मी चुकून काही पदार्थ निवडलेले आहेत तर ते पदार्थ मला नको आहेत म्हणजे मी मला तरी असा वाटते मी डोसा इडली आणि बिर्याणीचं ऑर्डर केलं होतं सो मला त्यातनं इडली नको तर तुम्ही तो ऑर्डर कॅन्सल करू शकता का हो पण असेल काही पण मला तो ऑर्डर कॅन्सल करायचा होता तर त्याचे काही चार्जेस वगैरे लागतील कां नाही लागत असतील तर तसं सांगून द्या आणि त्याव्यतिरिक्त तुम्ही त्यामध्ये व्हेज पुलाव आणि काहीतरी वेगळं व्हेज पुलाव किंवा आणि त्यामध्ये त्यासोबत ग्रेव्ही वगैरे पाठवू शकता ओके होणार नं थँक यू